तर आम्हाला कोणाला पुस्तकं आणि ज्ञानासाठी जर कोणती पुस्तके द्यावे द्यायचे असेल तर माझी प्रथम निवड ही द मॅनेजमेंट गुरु शिवाजी द मॅनेजमेंट गुरू हे प्रथम पुस्तक राहील कारण की या गोष्टीमधून बऱ्याच काही आपल्या जीवनाचं मॅनेजमेंट कसं करावे आपली बुद्धी कशी एकाग्र ठेवावी डॉक्टर नामदेवराव जाधवांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामुळं त्यांचे लेखन पण खूप छानरित्या आहे त्यामुळं मला आवडेल की हे पुस्तक सर्वांनीच वाचावं आणि सर्वांना भेट देण्यासाठी तर मला ही संधी मिळाली तर मी प्रत्येकाला हा पुस्तक भेट देल देईन कारण की काहीतरी घेण्यासाठी जर काही असेल तर हे तर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधूनच घ्यायला मिळेल आपल्याला